हॅलो मला नवीन गीजर आणि फ्रीज खरेदी करायचं आहे तर मला त्याबद्दल एम एस ई बीकडे चौकशी करायची आहे की आत्ता माझं जे कन्झमशन आहे विजेचं ते दोनशे युनिटपर्यंत आहे तर हे दोन वस्तू नवीन खरेदी केल्यानंतर आपल्या बिलामध्ये किती युनिटचा फरक पडू शकतो हे मला जाणून घ्यायचं आहे तर त्याबद्दल तू चौकशी करू शकतेस का आणि आत्ता सध्याच्या विजेचा दराप्रमाणे आपल्या येणाऱ्या बिलामध्ये किती विजेच्या बिलामध्ये किती फरक पडू शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करशील का